वाशिम जिल्ह्यातील हवामान थोडे दमट आणि उष्ण आहे त्यामध्ये आम्ही तीव्र उन्हाळा पूर दुष्काळ आणि बोचरा हिवाळापण अनुभवलेला आहे त्याचा अनुभव तीव्र उन्हाळा म्हणजे एवढा भारी उन्हाळा होता की बाहेर निघायला पण चान्स नव्हता एवढं कडक ऊन तापत होतं आणि पूर दुष्काळ म्हणलं तर मग तर आठआठ दिवस पाऊस कंटिन्यू चालू रहायचा आणि त्या पावसातनी बाहेर निघायला पण चान नव्हता पूर्ण पूर एकदम नदीला नाल्याला पूर्ण पूर आलेले होते आणि त्यामधे पूर्ण शेत वाहून गेलेले होते आणि हिवाळा आणि कमी हिवाळ्यातनी आम्ही जास्त करून बाहेर राहात नाही आणि त्यामध्ये हिवाळा पण मस्त एकदम चांगला ऋतू आहे हिवाळा बॉडीसाठी